हं टॅक्स टॅक्सी ड्रायवर बोलत आहात का सर मला टेंपल विजिट करायचे होते महाराष्ट्रमधल्या सर कोराडी आणखी आणखी कोणते कोणते टेंपल्स आहेत तिथे ठीक आहे ना स् ठीक आहे ना सर तर मला कोराडी आणखी गणेश टेकडी जायचं होता ल राहणार तर लष्करी बाग आहे तिथपासनं किती दूर असणार

हो अगोदर कोराडी टेंपल जायचं आहे मग त्यानंतर गणेश ते हे गणेश टेकडी चार मेंबर आहेत

फक्त जायचे पण का बरं असं जायचे पाचशे आणखी मग जाणंयेण्याचे आठशे काही कमी नाही होऊ शकणार का आणखी मग गणेश टेकडीचे वेगळे असतील का

आच्छा ठीक आहे ना तर मला उद्याला पहाटे जायचं होतं तर तुम्ही येऊ शकता का पहाटे तरी क सहा सात वाजता निघायचं होतं तर तुम्ही किती वाजतापर्यंत पोचणार चल ठीक आहे तर मग तुम्हाला लोकेशन वगैरे टेक्स करते मी आणखी मी म्हणते की पेमेंट ऑनलाइन करायचं आहे अडवांस की कॅशमध्ये द्यायचं आहे